मी महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्ह्यात इथे पवनार गावामध्ये राहतो तर महाराष्ट्रात राहून मला या महाराष्ट्रातलं वातावरण खूप सुंदर आणि स्वच्छ आहेत आणि महाराष्ट्रामध्ये खूप काही होत असतात खूप काही स्थानिक आहे खूप काही स्थान आहे फिरायला जाण्यासाठी आणि त्यानंतर जे काही फू फूड्स आहे पुरणपोळी वगैरे महाराष्ट्राची फेमस आहेत आणि त्यानंतर झुणका भाकर एक्सेस्ट एक्सेट्रा त्यानंतर या मंदिर गणेश उत्सव गण गणपती वगैरे बसत असतात प्रत्येक प्रत्येक गावामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये गणपती देवी वगैरे राहत असतात बसत असतात मोठ्या उत्सवाने मोठ्या उत्सवाने साजरा करत असतो त्यानंतर खूप खूप मोठे मोठे बँड वगैरे असतात डी जे वगैरे येत असतात त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये डान्स डान्स हा महाराष्ट्रातला एक सांस्कृतिक आहेत आणि यामध्ये लावणी कथ्थक एक सांस्कृतिक प्रकारचे करत असते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सा कथ्थक जे असतात ते एक पाप्युलर असतात आणि प्रत्येक शाळेमध्ये या को कोणत्याही विद्यालयामध्ये लेझीम वगैरे मोठ्या प्रमाणात होत असतात कोणतेही छोट्या मोठ्या प्रकारचे कार्यक्रम असतात तर लेझीम वगैरे डान्स वगैरे करत असतात शाळेमध्ये वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये डान्स लेझीम होत असतात आणि जिथे रॅली वगैरे निघत असतात छोट्या छोट्या गावामध्ये दिंडी वगैरे होत असतात त लेझीम भजन वगैरे होत असतात